सर मला थो म्हणजे टूर्सबद्दल थोडी माहिती हवी होती सर मला चंद्रपूरपासून ते पनवेलपर्यंत जायचं होतं सर मुंबई मुंबई सर माझा मला तिथून मी चंद्रपूरला आलो आहे मला चंद्रपूरवरून डायरेक्ट जायचं आहे मुंबईला तर किती म्हणजे काही तास प्रवास म्हणजे कसं होईल सर थोडं सांगू शकता का मध्येमध्येच कोणते पर्यटन वगैरे नाही सर पर्यटन वगैरे म्हणजे थोडा मिडल तर चांगला होऊन जाईल नाही सर पाच दिवस तर नाही लागतील मला हां सर हां सर हां सर बरं बरं सर सर मग मला खर्च वगैरे किती येऊन जाईल सर अंदाज बरं करा मग थोडा सर हां हां हो का सर ठीक आहे ना सर चालेल काय प्रॉब्लेम नाही मला म्हणजे त्वरीत थोडा इन्फॉर्मेशन तुम्ही एक शेड्युलमध्ये बनवून रिपोर्ट करून टाका व्हॉट्सॲपला सर प्लीज हां सर हां सर बाकी काही म्हणजे प्रॉब्लेम नाही ना सर ठीक आहे सर ठीक आहे बरं बरं चालेल सर चालेल चालेल ठीक आहे सर धन्यवाद